नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न असा आहे की राज्याला भेट द्यायला आलेले असताना पर्यटकांना खेळून बघण्यासाठी कोणते लोकप्रिय मनोरंजनात्मक उपक्रम आणि साहसी खेळ आहेत तर नक्कीच एखादा एखादी व्यक्ती किंवा कुटुंब जर दुसऱ्या राज्यातून एखादं दुसरं राज्य एक्सप्लोर करायला येत असेल तर त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आजकाल असं झालं आहे की मनोरां मनोरंजनात्मक उपक्रम आणि साहसी खेळ तर त्याबद्दल मी काही रिसॉर्ट्सचे नावं सांगू इच्छिते तर एपीक ॲडव्हेंचर रिसॉर्ट आहे लोणावळ्याजवळ तिथे आपल्याला झिप लायनिंग वॉल क्लायमिंग असे साहसी खेळ खेळायला मिळतात नंतर सेजल्स वर्ल्ड रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर पार्क तिथे रॅपलिंग झिपलायनिंग स्काय सायक्लिंग गो कार्टिंग असेही साहसी खेळ आपल्याला खेळायला मिळतात ते आहे प्रतिबालाजी केतकावळे ह्या एरियामध्ये आणि किंमत आहे नऊशे नव्याण्णवच्या पुढे अवंती कलाग्राम हे एक रिसॉर्ट आहेजिथे तुम्हाला जंगलामध्ये तुम्ही कसे राहू शकता किंवा झिपलाईन दरीतून झिपलाईन असे विविध साहसी खेळ बघायला मिळतील ते आहे मुळशीमधे रिहे आंधळे रोडला आणि या साहसी खेळांची किंमत आहे सहा सातशे रुपयांच्या पुढे डाटा रिसॉर्ट नावाचं एक रिसॉर्ट आहे ज्यामध्ये आपण मिलिटरीचं थीम त्यांनी केलेली आहे त्यामध्ये मिलिटरीमध्ये जे काही साहस साहशी साहसी गोष्टी लोक करतात त्याच्यामध्ये सर्वाइव कसं करतात बॅटलफील्डवर किंवा झिप लाईनिंग असेल किंवा जंगलमध्ये कसं राहायचं किंवा कुणी आपल्यावर अटॅक केला तर कसं करायचं असे साहसी खेळ तिथे आहेत कुणेगाव लोणावळ्याजवळ हे आहे आणि त्याची प्राईज आहे नऊ हजार ते चौदा हजार यामध्ये त्यानंतर पाईनवूड रिसॉर्ट नावाचं एक रिसॉर्ट आहे ज्यामध्ये आर्चरी आहे रॉक क्लाइम्बिंग आहे रॅपलिंग आहे लॅडर क्लाइम्बिंग आहे आणि ते आहे कर्जतमध्ये कर्जत महाराष्ट्र आणि त्याची किंमत आहे साडेसात हजाराच्या पुढे तर आय होप हे नक्कीच मदत करेल धन्यवाद